हॅलो सुखकर्ता हॉटेल सुखकर्ता हॉटेलमधून बोलतो बोला

हा तसं तर फेमस तर सगळ्याच डीशेस आहेत आणखी जरा हॉटेल चोवीस घंटे चालतं त्यामुळे सगळ्या डीशेस फेमस आहे आजपर्यंत कोणाची तशी तर कम्प्लेंट तर नाही आली आहे जशा आमच्या इथं जसं आवडीनं लोकं आम्हाला ऑर्डर देतात की झुणकाभाकर आपलं वांग्याचं भरीत जे घरी आता सहजी लोकं बनवत नाही तसं किवा साऊथ इंडियन मध्येच्या भरपूर चांगल्या व्हेरायटीज मिळतात जे रानी फूड उमाकोटी ती आमच्याकडे चांगलं मिळतात त्याची खूप डिमांड आहे लोकांना आणि बाकी जेवणामध्ये तर जिरा राईस दाल तडका वगैरे पाटोळीची भाजी मिक्स व्हेज अशा वेगवेगळ्या प्रकारची तिथे भाज्या ते रेटच्या आहेत त्या भाज्या मिळतात आणि जसं बाकी म्हणून त्या रोट्यांमध्ये ते जसं भाकर आहे ज्वारीची बाजरीची भाकर आहे मिठाची भाकर ठेचा ही सुद्धा जास्त फेमस आहे आणि तेज खायला आवडते पण ही आमच्या इ इथे कस्टमरला तर आम्ही थोडं तेज बनवतो त्यांच्या डिमांडनुसार तर बराचसा डिशेस प्रसिद्धच आहेत इथे कशात मग प्लेटमध्ये जसा आता आम्ही जास्तीत जास्ती तर म्हैसूरपाक मग आपला गुलाबजामून रसगुल्ला अशे जे जास्तीत जास्त ठेवतो तर ते जास्त चालतं इथं त्यात आता बाकी तर तुमची जशी डिमांड असेल की तुम्हाला स्वीट दुसरा लागत असेल क्वान्टीनुसार तर त्या प्रकारे तुमची डिमांड पूर्ण करून तुम्हाला त्या प्रकारचं स्वीट बनऊन देऊ शकतो हा हा हा फेमस म्हणजे इथे आमचे ते मग सावजी थाली म्हणून आहे ती खूप फेमस चालते हा सावजी थाली जी आहे ती फेमस आहे हा टाईमिंगचे जसं दुपारी बारा ते रात्री मग लेटनाईट चालतं रात्री बारापर्यंत चालतं

चालेल चालेल चालेल तुमी या इथे मेनू कार्ड बघून मग आम्हाला सांगा तुमी काही हरकत नाई ओके ओके ठीक